हॅलो हो हो बोला हो मी मस्त तुम्ही कशा आहात काय नाही निवांत मी आत्ता भारती विद्यापीठामध्ये जॉब करते

हो का अच्छा अच्छा कसे आहात मग हो हो खूप छान आहे तिथं खूप साऱ्या संधी आहेत नवीन नवीन इंटर्नशिप आहेत शिकायला मिळत आहेत हो हो खूप आहे तुमच्या इथे आहे का ओके

ओके ओके ओके ओके ओके ओके हो हो हो हो हो हो तुम्हाला काय वाटतं आहे काय काय नवीन बदल झाला सांगलीमध्ये ओके ओके ओके

हो का ओके ओके ओके अजून काय काय नवीन संधी उपलब्ध आहेत सांगलीमध्ये कॉलेजेस कोणकोणते आहेत ओके ओके प्लेसमेंट ऑफर आहेत का तिथे ओके ओके मेडिकल्स मेडिकल्स म्हणजे मे ओके ओके ओके ओके हो हो चालेल ओके थँक यू बाय हां